हायकिंग किंवा ट्रेकिंग करण्याची प्रत्येकाची अर्थातच कारणं वेगवेगळे असतील मला वाटतं की शारीरिक आरोग्य ह्या एक महत्त्वाचा फायदा यातून होतो त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणं आस्वाद घेणं डोंगर दऱ्या जंगल वेगवेगळी झाडं पक्षी आपल्या ज ट्रेकिंग करतानाच्या आजूबाजूचा परिसर तिथले वृक्ष व वेली ह्या सगळ्याचा आनंद घेणं हे आपल्याला ट्रेकिंगमुळे हायकिंगमुळे करता येतं त्याचबरोबर मनस्वास्थ्य एक वेगळीच शांतता मनाला आपल्या मिळते जेव्हा आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जातो आणि म्हणूनच निसर्गाच्या जवळ नेणारा हा ट्रेकिंग हा प्रकार मला खूप आवडतो त्याचबरोबर प्रस्तरााररोहण किंवा पर्वतारोहण ज्याला रॉक क्लाइम्बिंग असं म्हणतात अशा गोष्टी करताना एक वेगळं साहस लागतं तुमच्यामध्ये एक धाडस असावं लागतं हिम्मत असावी लागते त्यासाट ती वाढण्यासाठी सुद्धा या प्रकार क्रीडा प्रकाराचा असं म्हणूया आपण त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो एखादे वेगळंच काहीतरी प्रसंग किंवा संकट अशा ट्रेकिंग हायकिंग करताना आपल्याला येतं तर त्यातून मार्ग काढणं त्या प्रसंगावर मात करणं त्यासाठी लागणाऱ्या मनाचं सामर्थ्य वाढवणं शारीरिक ताकद पूर्णपणाला लावणं या सगळ्या गोष्टी ट्रेकिंग हायकिंग करताना आपल्याला अनुभवता येतात त्यातला आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या आपल्या अनोळखी ओळखीच्या अशा लोकांबरोबर मोठ्या गटाबरोबर हायकिंगला जातो तेव्हा या सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं एकमेकांनां समजून घेऊन वागणं एकमेकांची मदत करणं एकमेकांच्यासाठी कोणत्याही प्रसंगी उभं राहणं त्यांच्या सहाय्यासाठी आपण नेहमी तयार असणं कोणालाही काही शारीरिक इजा झाली किंवा थकवा आला तर लागेल ती मदत आपण करणं हे सगळं देवाणघेवाण आपण ह्या छान माध्यमातून करत असतो करू शकतो आणि त्यामुळे एक सामाजिक एकोपा असलेला असा छोटा गट प्रकार असं आपण हायकिंगला म्हणू शकतो